महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावसुद्धा घेतल्याने अंगावर शहारे येतात या अशा थोर मोठ्या माणसाबद्दल आमच्या वडिलांकडून आमच्या आया आजी आजोबाकडून आम्ही खूप ऐकले आहेत आमच्या भ आमच्या भागात जुना इतिहास जर वासून पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कामगिरी कामगिरी ये बऱ्यास प्रमाणात आमच्या भागात आज आढळते